हॅलो हं आम्ही सध्या आमची जी बिल्डिंग आहे आम्रपाली ती आम्ही पाडून तिचं ज इमारतीचं नूतनीकरणाचा आम्ही विचार करत आहोत पण आता कसं झालेलं आहे की आमच्या इथे सार्वजनिक नळ होते तीन त्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच वेळा खूप भांडणं व्हायची त्या नळावर पाण्याचा पुरेसा दाब यायचा नाही पाणी पुरायचं नाई आम्हाला त्यामुळे आमचा असा विचार आहे की जे नवीन यू नूतन जे नूतनीकरण जे करणार आहोत तर प्रत्येकाच्या घरामध्ये तो जो नळ आहे तो नळाची आपण व्यवस्था करूया आणि तसंच आमच्याकडे जे बोअर आहे त्या बोरचंसुद्धा पाणी जर नळाचं पाणी आलं नाही तर बोरच्या पाण्याचा वापरसुद्धा लोकांना करता येईल अशी आपल्याला व्यवस्था करावी लागेल त्याचप्रमाणे आपल्याला नळाला प्रत्येक नळाला माझ्या मते हल्ली मीटर बसवतात बरं आपल्याला रेन हॉर्वेस्टिंगसुद्धा करणं खूप आवश्यक आहे हं कारण त्याच्यामुळे जे काही पावसाचं पडणारं पाणी आहे ते साठवल्या जातं चांगल्या पद्धतीने आणि अतिशय स ते स्वच्छ पाणी होऊन मग आमच्या लोकांना ते वापरता येईल त्यामुळे त्या ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण इमारतीचं जेव् पाण्या पाण्याच्या बाबत कनेक्शन वगैरे घेणार आहोत तेव्हाच नूतनी करतानाच तुम्ही एक लक्षात ठेवा की पाण्यासाठी आपल्याला रेन हॉर्वेस्टिंगचा प्रोजेक हा नक्कीच राबवायचा आहे कारण हल्ली दिवसेंदिवस पाण्याची पातळी भूगर्भातली खूप कमी होत चाललेली आहे तर ती पाण्याची ग भूगर्भातली पातळी आपल्याला कशी वाढवता येईल याचा विचार करण्यासाठीसुद्धा आपल्याला रेन हॉर्वेस्टिंगचा जो प्रोजेक्ट आहे तो राबवणं खूप आवश्यक आहे बरं ह्यासाठी नूतनीकरणासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागेल तेवढं जरा मला सांगाल का किंवा काय करता येईल आपल्याला याबाबत हे सांगाल का तर त्याप्रमाणे मग मी सगळी कामं कागदपत्रांची पूर्तता वगैरे करून इथलं जे पा अभियंता आहेत त्या आबि जल प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटेल आणि त्यांनासुद्धा हे सांगेल की रेन हॉर्वेस्टिंगचा प्रोजेक हा कसा चांगला आहे आणि तो आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये नवीन इमारतीत तो राबवायचाच आहे त्यांच्या इकडनं आपण जर काही आपल्याला आयडिया मिळत असेल त्यांच्याही काही जर प्रोजेक्ट कसे असतील त्यांच्या काही स्कीम जर असतील तर त्या स्कीमचीसुद्धा माहिती आपण करून घेऊ तर त्यासाठी मात्र काय काय कागदपत्र लागतील ते जर आम्हाला सांगितले तर चालतील मी जे काही कागदपत्र गोळा केलेले आहेत माझ्याकडे जे आहेत कागद ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा आणखीन जर काही कागद लागले तर तुम्ही मला सांगा जो नवीन नळ जोडणीसाठी आहे तो विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो प्रत्येक सभासदांचा वेगळ्या पद्धतीने अर्ज मी तो भरून घेतलेला आहे एकच कॉमन्स अर्ज घेतलेला नाही प्रत्येकाचा विहित नमुन्यातील अर्ज घेतलेला आहे तसंच भोगवटा पत्र मान्यतेबद्दलचा अर्ज तोही घेतलेला आहे नंतर लेआउट जे मंजूर आहे लेआउ ते लेआउटचं कॉपीसुद्धा जोडतो आहे त्याचनंतर मिळकत कर ना हरकतपत्र जे आहे तेसुद्धा जोडतो आहे त्याचप्रमाणे पहिल्या पाण्याचं जे आमचे कनेक्शन होतं ते कनेक्शन आम्ही डिस्कनेक्ट करत आहोत आणि त्या पाण्याच्या कनेक्शनची कुठलीही आमच्याकडे थकबाकी नाही हेसुद्धा महानगरपालिकेचं जे पत्र आहे तेसुद्धा मी त्याला जोडतो आहे त्याचप्रमाणे वॉटर मीटरच ना हरकत पत्र ते पण मी जोडतो आहे तसंच महाराष्ट्र नग म मनपा महानगरपालिकेचं लायसन्स प्राप्त प्लंबरचे लायसन्सशी झेरॉक्स प्रत जी आहे तीसुद्धा जोडतो आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जे आमचे स सभासद आहेत रहिवासी त्यांचं आधार कार्ड तसंच रहिवासी पुरावा आणि इंडेक्स व घराचा सातबाराचं उतारा ते जोडतो आहे तसंच सोसायटी प्रत्यक्ष व सोसायटीचं आणि इतर रहिवाश्यांचंसुद्धा ना हरकत पत्र व सदनिका करारनामा ॲग्रीमेन जो आहे त्याची कॉपीसुद्धा जोडतो आहे बरं एवढं पुरेसं होईल का अजून काही लागेल हो हो आमच्या सोसायटीत आम्ही खाली तीन दुकानं काढणार आहोत त्या दुकानदारांसाठीसुद्धा आम्हाला नवीन नळजोडणी घ्यावी लागेल अच्छा त्याच्यासाठी त्यांच्याकडून शॉप ॲक लायसनची झेरॉक्स घेतो तसेच इंडेक्स टू व दुकान खरेदीबाबतची कागदपत्रेसुद्धा जोडतो त्याचप्रमाणे दुकान कार्यालय भाड्याने जर दिलं असेल एखाद्या दुकानदाराला आम्ही तर त्या मूळ मालकाचं म्हणजे आमच्या सोसायटीचं संमतीपत्र त्याला देऊन तसंच पाणी बिलाबाबतचं हमीपत्रसुदा आम्ही घेऊ त्याच्याबरोबर जोडू शकतो ही जी आहेत ती आमच्या हातातली कागदपत्र आहेत जी ना हरकत जी आहे पाणी बिलाबाबत हमीपत्र मूळ मालकाचं संमतीपत्रक वगैरे हे सगळं आमच्या हातातल्या गोष्टी आहेत आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा मी सगळ्या सभासदांकडून गोळा करून एक फाईलच पूर्ण तयार करून जे प्राधिकारणाचे जे आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये मी सबमिट करतो